हो बोला अच्छा हां हां हां अच्छा किती स्टुडंट आहे आणि टीचर्स स्टाफ किती आहे तीन तीन टीचर लोक आहे आणि स्टुडंट किती म्हटलं अच्छा नाही एवढं कमी जणं आहेत तर म्हटल्यावर नाही परवडत आम्हाला कुठं कुठं जायचं आहे तुम्हाला म्हणजे सात स्टुडंट पाच सात स्टुडंट म्हटल्यावर कॉलेज कॉलेजमधून नेत आहे तुम्ही की स्कूलमधून नेत आहे एज काय आहे त्यांचं स्टुडंटचं

अच्छा अच्छा अच्छा ट्यूशन ट्यूशनमधून जायचं आहे का हो ठीक आहे ना होऊन जाईल कुठं कुठं जायचं आहे तुम्हाला अच्छा महाराष्ट्रात अच्छा कुठं पाच मंदिर कोणते मंदिर मुंबईपर्यंत जायचंय अच्छा पूर्ण महाराष्ट्र दर्शन करायचं आहे म्हणजे तुम्हाला हां तर सात स्टुडंट आहे आणि तुम्ही टीचर्स स्टाफ म्हटलं तीन लोकं येता म्हणजे जवळपास दहा लोकांनाच तुम्हाला सीट अॅवेलेबल पाहिजे आणखी याच्यात कोणी अॅड नाही होईल ना ठीक आहे बरं बघ् मी सांगते तुम्हाला म्हणजे की तुमचा अॅड्रेस वगैरे अॅड्रेस आणि मोबाईल नंबर आणि व्होट्सअप नंबर मला सेंड करा तुमचा जो हा जो म्हणजे तुमचा जो टूर आहे ना तुम एक म्हणजे की जवळपास दहा सात ते आठ दिवस लागतील म्हणजे आठ दिवसाचा टूर आहे तुमचा त्याच्यात तुम्हाला डिजेल वगैरे तुमच्याचकडून भरावं लागेल हां हां डिजेल पुन्हा जे टोल नाके वगैरे लागतील ते पण तुम्हाला भरावं लागेल हो फक्त आणि तुमचे जे जेवढ्या सीट आहेत ना हं तर त्या सीटचे पर कॅन पर पर कॅन्डिडेट प्रवासाचेच पैसे घेऊ बाकी इतर जेवढाही खर्च आहे तो तुम्हालाच करावा लागेल काय म्हटलं हो तुम्ही इथं येऊनच भेटा ना मग ऑपिसला मग तेव्हा बोललं जाईल तेव्हाच बोलता येईल काय काय प्रॉब् तुम्ही सात आठ लोकांसाठी म्हटल्यावर क्रूजर वगैरेही होऊन जाते क्रूजरने पण नाही नाही नाही काहीच अडचण जाणार नाही सर्व सोयी म्हणजे गादी वगैरे सगळं त्याच्यात राहतील सीट पण व्यवस्थित अवेलेबल राहतील आणि नाही ड्रायवर आमचाच राहील जर तुम्हाला लागत असेल तर आमचा किंवा तुमच्यातलं कोणी जर इच्छुक असेल तर तुम्ही पण हे करू शकता हो हो हो चालेल हो हो ठीक आहे ठीक आहे मी कर मी करते तुम्हाला फॅन ओके बरं बरं बरं मग मी तुमची डेट कन्फर्म म्हणजे कन्फर्म हे करून गेतानि त्या डेटवर कुठल्या गाड्या वगैरेही बुक केलेल्या नाही आहेत का तेही बघून ते तुम्हाला अर्ध्या एक तासात कळवते ओके हां ठीक